चाकूचे खूप सारे काही उपयोग असते चाकू असं कोणतंच घर नाही ज्या घरामध्ये चाकू नसेल चाकूशिवाय तर कोणतेस कामंच नाही होत चाकूचे जसे उपयोग आहे जसे की आपण चाकूनी खूप काही कापू शकतो आपण भाजीपाला भाजीपालामध्ये पालकची भाजी टमाटर आलू कांदा मिरची हे सर्व काही आपण चाकूनी कापू शकतो ते कापायला आपल्याला पावशीचीज सुद्धा जरूरत पडत नाही तसंच आपण फ्रू फळसुद्धा कापू शकतो आंबा आहे अननस आहे आणि अॅपल आहे हे सर्व आपण चाकूनी कापू शकतो चाकू आपल्या सर्व्यांच्या घरी हमेशाच राहते